हां आता आपण कलेक्शन वगैरे काढायचं अजून ते कलेक्शन निघाल्यानंतर आपण मग किती होते काय होते त्याचा अमाऊंट आपण तयार करून मग ते आपल्याला काय करायचं प्रोग्रॅमसाठी तोरण लावायचं का लाईट हां लायटींगचा खर्च विजेचा खर्च आणि आणखी जे काही आपल्याला म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे करायचा आहे ते ठरवायचा

हो केक कापायचा ना एवढ्या आनंदाचा आपलं सण आहे तर आपल्याला केकच कापू हो हो हो हो हो सामुदायिक झेंडा

कमीत कमी पाचशे ते सहाशे रुपये तेव्हाच असं येवढा मोठा प्रोग्रॅम हो हो हो लोकांची हे पाहू कोणी बिचारे घरी बसतात कोणी कसे असतात त्यांच्यात नाही रहात ऐपत दे देण्याची तर

शक्तीनुसार जे जे आता त्यांचे एकत्रच राहिलेले तर त्यांच्याकडून पर काही कधी दोनशे तीनशे असे घ्यायचे आपल्या घरी बरेच लोकं आहेत तर त्यांच्याकडून पाचशे हजार अशी वर्गणी काढायची हो हो हो तो आटोपल्यानंतर मग बघू आपल्याकडे पैशाची बचत वगैरे झाली तर काही सांस्कृतिक कार्यक्रम घेऊ छोट्या मुलांचे डान्स वगैरे म्युजिक चेअर लि लिंबू लिंबू चमचा असे काही छोटे छोटे खेळ आणि त्याच्यामध्ये साहित्य हां त्यांना बक्षीस वगैरे देऊ